मी ऋतूजी हांडे बोलते मी एक पत्रकार आहे माझ्या एका मैत्रिणीकडून तुमचा नंबर भेटला मला आपण सोशल वर्कर आहात का मला तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तुम्हाला चालेल का मी एक पत्रकार आहे तर तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचं सोशल वर्क करता

आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी केला वूमन एमपावर म्हणजे स्त्रियांसाठी तुम्ही काय केलेला आहेत का ओके तुम्ही एन जी ओतर्फे काम करता की तुमचं प्रायवेट एन जी ओ आहे आत्तापर्यंत तुम्हाला सरकारकडून मान्यता मिळाली आहे का फंडिंगसाठी ओके तुम्ही प्रोजेक्टच्या ॲप्लिकेशन डिटेल सरकारला दिले आहेत का तुम्ही तुमचे एन जी ओमध्ये अशा किती प्रकारची ॲक्टिव्हिटी तुम्ही घेता ओके तुम्ही आत्तापर्यंत कचऱ्याचं व्यवस्थापन केलं आहे का तुम्ही आमचं पत्रकार परिषदेत येऊ शकता का आमचं एक प्रायव्हेट चॅनल आहे तर तिथे आ आपण तुमचा फेस टू फेस इंटरव्ह्यू घेऊ ठीक आहे चालेल उद्या दोन वाजता या ठेवू का मग फोन हो ठीक आहे आम्ही वॉट्सॲपला सेंड करतो हाच नंबर आहे ना तुमचा व्हॉट्सॲपचा आणि ठीक आहे बाय